माझ्या आवडीचे वृत्तपत्र लोकमत आहे ते त्याच्यामध्ये असे विविध प्रकारचे जसं न्यूज असतात ते पूर्ण डिटेल्समध्ये डिटेल्समध्ये ते आपली सांगत असतात त्याच्यानं ते चित्र असते ते प्रत्यक्षरित्या काढलेलं असतं त्याच्यामुळे ते मला वृत्तपत्र खूप आवडते